शुभमदादा तुम्ही बाहेर फिरायला कुठं कुठं गेले आता आमचं असं आहे आम्हाला फिरायला खूप आवडते आम्ही मुंबईला गेलो मुंबई बघितली पुण्याला गेलो पुणे बघितलं आणि सुरतला गेलो सुरत बघितलं पंढरपूरला गेलो पंढरपूर पण खूप मस्त धार्मिक स्थळ आहे आणि पंढरपूरला विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचा कुलदैवत समजलं जाते असे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे समोर चंद्रभागा आहे चंद्रभागेत स्नान केलं स्नान केल्यानंतर वि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर इतकं मनाला खूप समाधान वाटलं की असं वाटलं की बुवा त्यांना आपल्या मनातल्या सर्व इच्छा आता पूर्ण झाल्या खूप मन शांत होते विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्यानंतर मग प्रसाद वगैरे येथे घेऊन काही खरेदी करून आम्ही त्या ह्याच्यात गेलो तिथं गजानन महाराजाचा मठ आहे त्या मठात मी गेलो आणि तिथं खोली घेतली एक खोली घेतल्यावर मग तिथं मुक्कामी राहिलो आणि तिची साफसफाई स्वच्छता आहे तर इतकी चांगली आहे की बस बिलकुल असं वाटते का आपण शेगावलाच आहोत गजानन महाराजजवळ म्हणजे खूपच स्वच्छता झाडंझुडपं अजून फुलझाडं गार्डन आणि तिथं म्हणजे असं विठोबा असं वारकरी लोकायले असं खांद्यावर घेऊन मस्त चित्र वगैरे भरपूर आहेत पाहण्यालायक मुर्त्या आहेत आणि गजानन महाराजचं पण मंदिर आहे गजानन महाराजचं मंदिरात पण आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं दोन तीन दिवस मुक्कामी राहिलो मुक्कामी राहून मस्त असं की तनपुरी महाराजाचा मठ आहे जनाबाईचं जातं अजून तिकडे अजून ते दुसरे दोन चार मठ आहेत बारीक चिरिक ते पाहिले आणि खूप मस्त आमचं मनोरंजन झालं आणि परत येता येता आम्ही इकडून तुळजापूर तुळजापूरवरून असं शेगाववरून असं औंढा नागनाथ वाशिम वर वरून आम्ही घरी आलो कारंजाला असा आम्ही फिरायलाच गेलो होतो समदा आणि मस्त खूप चांगलं एन्जॉय करून घरी परत आलो